जेव्हा योगामध्ये नवीन ॲडमिशन येतात तेव्हा ते पहिल्या दिवशी योगा करण्यासाठी मॅटवरती बसतात तेव्हाही मी त्यांना बोलत असते की एका दिवसात तुम्ही योगा काही शिकणार नाही आहे तर तुम्ही तिथे जेवढे वेळ जेवढा वेळ तुम्ही देसान त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा योगा शिकायला मिळणार आहे तर पहिल्या दिवशी योगा केल्यानंतर तुम्ही घाबरून जाऊ नका आणि त्यामध्ये सतर नियमित प्रकारे तुम्ही क्लासेसला या त्यामध्ये तुम्हाला एका महिन्यात पूर्ण प्रकारे तुमचा रिजल्ट मिळेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारचा योगा करू शकसाल